भरपूर वेळा काही गोष्टी मध्ये आमची लँग्वेज थोडी मराठीमध्ये इंग्रजी मिक्स होत असल्यामुळे नेहमी असं प्रॉब्लेम होतो की पूर्ण मराठी कधीच बोलता येत नाही आणि लिहायचं म्हटलं तर लहानपणी फक्त मराठी लिहीत होतो त्यानंतर जसं म्हणजे लँग्वेज चेंज म्हणजे जे लँग्वेज मिक्स होत गेल्या मराठीमध्ये तसं आता लिहायचं म्हटलं तर इंग्लिश बऱ्यापैकी लिहायला येते पण मराठी लिहायला थोडंसं अडखळतं आणि नेहमी मराठी लिहिताना मराठीचे आकडे तर काय लक्षात राहतच नाहीत पण बोलताना मराठी बोलता येते पण त्यात तो इंग्लिश शब्द खूप मिक्स होत असतात नेहमीच त्यामुळे मराठीमध्ये बोलताना कायम काहीतरी अडचणी येतातच असं नाही पण असं पण होत नाही की मराठी शिवाय काय वेगळं बोलता येते पूर्ण इंग्लिश पण बोलता येत नाही फक्त हिंदी पण बोलता येत नाही मराठी ही आपली मातृभाषा असल्यामुळे पूर्ण मराठी आम्ही शक्यतो मराठीमध्येच बाहेर कुठं जरी असेल तरी मराठीमध्येच बोलायचं ट्राय करतो आणि प्युअर मराठी असं बोलता येत नाही पण मराठी इंग्लिश असं मिक्स असं बोलता येते आणि त्यामुळे मराठी बोलताना अडचणी होतात पण मराठी ही बोललीच पाहिजे आपण आणि त्यामुळे मराठी हा मराठी पण लिहीत असतो बोलत असतो जास्त रोजच्या जीवनात मराठीचाच जास्त वापर होतो इंग्रजीपेक्षा मराठीच जास्त वापर होतो